अगं ऋतुजा माझं एक काम होतं तुझ्याकडे तू करशील का माझं काम ऐक ना माझा मोबाईलचं रिचार्ज संपलं आहे आणि मला काही मोबाईल ॲप्स वापरायच्या आहेत आणि ते वापरता येत नाही आहेत रिचार्ज संपल्यामुळं तसेच काही फोटोज पण शेअर करायचे आहेत आणि ते फोटोज पण शेअर करता येत नाही आहेत रिचार्ज नसल्यामुळं तर कृपया तू मला रिचार्ज करून देशील का माझ्या नंबरला दोनशे नव्याण्णवचा रिचार्ज केलास तरी चालेल आणि मी तुला पैसे नंतर परत करेन म्हणजेच या आठवड्याच्या शेवटी माझा मोबाईल नंबर हा आहे नऊ तीन दोन पाच सहा दोन सहा चार एक एक या नंबरला कृपया रिचार्ज करून दे म्हणजेच मला मोबाईल ॲप्स वापरता येतील आणि फोटोज पण शेअर करता येतील कृपया तू करून देशील मला रिचार्ज अशी अपेक्षा आहे आणि तू करून दे आणि तेही मी तुला लवकरात लवकर पैसे परत करीन आणि तू गुगल पे किंवा फोनपेचा वापर करून रिचार्ज कर म्हणजे मी तुला ऑनलाईन पेमेंट करीन म्हनजेच फोनपेला किंवा गुगल पेला पैसे टाकेन नंतर परत करतेवेळेस प्लीज म्हणजेच कृपया करून दे रीचार्ज